शाळेचा विषय माझा आवडता झाला तर मराठी विषय कारण मराठी विषय असा आहे का मी स्वतः मराठीचा असल्यामुळे मातृभाषा ही अंगात आई आईवडिलांपासून लहान असल्यापासून मरा मराठी बोलत शिकलो आणि पुढं मराठी शाळेत शिकलो त्याच्या मराठीवर जास्त भर पडली आणि शाळेत शिकत असताना मराठीचं मी मग तो व्याकरण असो किंवा निबंध असू दे मग ते मला ते व्याकरणाचं निबंध निबंध पण करताना कुठलीच करताना आमच्या शिक्षकांनी गुरुजींनी कुठला विषय दिला दिला तर ह्यावर नदीवर निबंध लिहा का आईवर निबंध लिहा का कशावर निबंध तर मी उत्तम प्रकारचा निबंध लिहून असा तो मी पेश करायचो सरांसमोर गुरुजी आमच्या शिक्षका शिक्षकाजवळ आणि तो निबंध माझा ते वाचून अगदी गुरुजी मला मनापासून म्हणायचे काय खूप सुंदर तू लिहिलंस लिखाण केलंस ह्याच्यावर निबंधावर आणि ती मराठी शिकत असता असताना आता त्या मराठीच निबंध लिहित असताना ह्याच्यापुढे मी ते मराठीचं निबंध लिहीत लिहीत लिहीत लिहीत थोडंसं मी कथालेखन करायला लागलो कथालेखन करत करत तर आता मी गीतरचना करायला लागलो आणि आता आता उत्तम मराठी गाणी पण सुद्धा लिहितो मी आता आणि ती गीतं माझी इकडं तिकडं सगळ्या स्टेजवर व्हायरल पण होतात माझे शो पण होतात तर ह्या यामुळे मला मराठीवर जास्त आवड आहे मराठीची आणि मराठीवर माझं प्रेम आहे खूप ह्या मराठी भाषेवर आणि त्याचा नक्कीच मला फायदा आज आजपर्यंत होतो आहे कारण जी जी मी माझी गीतं तयार या महाराष्ट्रामध्ये गाजतात कोकणामध्ये माझ्या गौरी गणपतीची गीतं असतील महाराजांची गीतं असतात माझी आंबेडकरांची गीतं असतात स्वातंत्र्यवीर हुतात्मा झाले त्यांच्यावर गीतं असतात माझी लोकं ऐकून अजून मला चांगलं प्रोत्साहन देतात आणि स्तुती पण करतात काय उत्तम लिखाण आहे म्हणून मग त्याच्या त्याच्यामुळे मला मराठी आवडते